सात आठ दोन हजार नऊ दहा दोन हजार एक अकरा पंधरा बारा दोन हजार वीस वीस तीन दोन हजार एकवीस चार नऊ दोन हजार पाच